हॅलो गुड इव्हनिंग मॅम बोला हो मी लायमलाईट हॉटेलची ओनर बोलते काय होतं आमच्या इथे पंजाबी चायनीज आणि महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या डिशेस मिळतात ब्रेकफास्ट लंच अँड डिनर तिन्ही टाईमसाठी ब्रेकफासमध्ये तुम्हाला केरळ पद्धतीचे पण जेवण मिळू शकते तुम्हाला काय पाहिजे होतं ब्रेकफाससाठी

हां हां मिसळपाव मिळू शकतो अजून काय हां मिळून मिळू शक मिळू शकते तुम्हाला तुम्हाला किती टायमिंगमध्ये पाहिजे आमचं हॉटेल ट्वेंटी फोर चालूच असतं तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकता ऑर्डरसाठी जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि जिथे तुम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये आहात तिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही तुम्हाला डिलेवरी मिळू शकते तुम्ही फक्त एक कॉल करून सांगू शकता फक्त तुमचा जो काही मेन्यू आहे तो आधी सांगायचा त्यानुसार आम्ही डिशेश बनवून देऊ शकतो तुम्हाला डिनरसाठी का काय पाहिजे चालेल आमच्या इथे तुम्हाला जी सुरमई थाळी पाहिजे त्यामध्ये भात कढी आणि एक व्हेज भाजी येते त्यानंतर त्यामध्ये दोन चपात्या चपातीला पण ऑप्शन आहेत भाकरी मिळू शकते त्याशिवाय सोलकढी असते आणि एक स्वीट असा पदार्थ असतो कोणताही आणि सुरमई किंवा तुम्ही जे पापलेट पाहिजे असेल ते फ्राय करून देतात अजून जर तुम्हाला काही त्यात ॲड करून सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता ठीक आहे थँक्यू